हॅलो हा हो सर मला गहू तांदूळ घ्यायची होती एक दो तीस तीस किलोवाली ती बोरी घ्यायची होती दोन तांदळाची आणि एक गव्हाची घ्यायची होती तीस किलोवाली

एक किलोची कितीमध्ये पडेल म्हटले तुम्ही सेंटेड आहेत का अच्छा ते कोलमवालेच देऊन द्याल तुमच्याकडं कोणते आहेत शरबती आहेत का हा तर एकच पाहिजे बोरी ती तीस किलोवाली

अच्छा ठीक आहे ना सर देऊन द्याल बाजरी कशी दिली आहे सर ज्वारी पाहिजे होती तर ते जास्त नाही पाहिजे मला पाचच किलो पाहिजे होती डिलिव्हरीच करून द्याल ना सर हो ठीक आहे ना हो ठीक आहे हो हो ठीक आहे